धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्या्करिता धावण्याची क्षमता वाढविण्यासाठी फुफ्फुसाचे हे काही व्याया आहेत जेणेकडून फुफ्फुस हे तुमचे व्यवस्थित राहतील जेव्हा द धावताना आटॅकची प्रक्रिया वगैरे काही होणार नाही ना काही व ब्लॉकेज वगैरे होणार नाही जे जेणेकडून आपल्याला काही त्रास होऊ नये ते व्यायाम म्हणजे ओम ओम विलोम श्वास मध्ये घ्या तुम्ही दोन सेकंड होल्ड करा त्यानंतर रिलीज करा असं काही तुम्ही पाच दहा मिनिट करा त्यामुळे तुमचा श्वास वगैरे थांबणार नाही तुम्हाला दम लागणार नाही ना तुम्हाला हफ हाफ होणार नाही त्यामुळे तुम्ही लाँग टर्मसाठी रनिंग करू शकता धावण्याचा तुम्ही टायमिंग वाढू शकता धावण्याची तुम्ही स्ट्रे स्ट्रेचिंग करा बॉडीची टोटल हार्टचे ध्यान ठेवा हार्टसाठी फिश ऑईल वगैरे घ्या व्यवसी नियमितपणे आहार घ्या नियमितपणे आठ ते सात ते आठ तास झोप घ्या त्यामुळे तुमची बॉडी बरोबर राहील जेणेकरून तुमी धावण्यामध्ये तुम्हाला कमतरता भासणार नाही मी तुम्ही अजून स्टेन्ट वाढेल तुमची आणि तुम्ही अजून दूर दूरपर्यंत धावाल